आपली पारंपरिक कौटुंबिक व्यवस्था खरंच एक आपल्या संस्कृतीचा कणा आहे आणि अजूनही खेड्यांमध्ये ही कौटुंबिक व्यवस्था टिकून आहे शहरामध्ये त्याचा थोडाफार विस्कळीतपणा झालेला आहे कारण आजचा तरुणवर्ग हा अमेरिकेतल्या कंपनीसाठी काम करतो मग अमेरिकेसाठी स्वतःच्या रात्रीचा दिवस करतो दिवसाची रात्र करतो मग वेळी अवेळी खाणं आणि मग साध्या वरण भातापेक्षा पिझ्झा बर्गर त्याला जास्त आवडू लागलं त्यामुळे ही थोडीशी जी एकसंध कुटुंब व्यवस्था होती ती थोडीशी विस्कळीत होण्याच्या वा वाटेवर आहे असं मला वाटतं आणि पूर्वी कसं होतं की आपण म्हणतो की स्वातंत्र्य स्वातंत्र्य पण पूर्वीचं एक जो कुटुंब प्रमुख वडील वडील निर्णय घ्यायचे आई त्याप्रमाणे त्याला साथ द्यायची म्हणजे असं नाही की तिला काही त्याच्या तिच्या मताचा आदर नव्हता पण काही ठराविक निर्णय हे समजा वडिलांनी घेतले तर ते आईला मान्य असायचे मान्य करावे लागायचे असे नाही पण तिचाही रिस्पेक्ट ठेवून जर ते निर्णय घेतले तर ते खरोखरच ती आदर्श कुटुंब पद्धती होती आणि आता असं आपण म्हणतो की नाही नाही काय मुलगा पूर्वी असं होतं की मुलाला जास्त महत्त्व मुलगा झालं की आनंद मुलगी झाली की काय परक्याचं धन आणि खर्च असं काही नाही आहे ती लैंगिक समानता आता बऱ्यापैकी आलेली आहे पण ह्याच्यातून कुठेेतरी असा विवाद निर्माण होतो की मुली पण हल्ली त्या ह्याचा जास्त गैरफायदा घेऊन स्वैराचार करत आहेत की काय असं कुठेतरी वाटतं आणि त्यामुळे असं वाटतं की ही प आपली कुटुंब व्यवस्था आहे ना ती थोडीशी ढासळत चाललेली आहे आता पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीचा जो आनंद होतो कामाची वाटणी होती ती आता दिसून येत नाही मग मी माझं घर माझा संसार फक्त मी आणि माझी मुलं आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की आता मूल हा देखील एक अडसर व्हावा अशी विचारसरणी आलेली आहे लग्न आवश्यक आहे का असंही वाटू लागलं आहे आणि लग्न झालं तर त्याच्यानंतर आपलं मूल होणं हे सुद्धा आवश्यक नाही अशीसुद्धा एक विचारसरणी येत आहे आणि ती नक्कीच मला वाटतं आपल्या संस्कृतीच्या एक जी घडण आहे त्याला नक्कीच धोकादायक अशी होईल आणि पूर्वी कसं लग्न झालं की म्हणलं की एक घराशी संबंध झाला आणि आणखीन एक पुढची संतती य याच्यामुळे पुढची एक पिढी होणार अशी एक हे असायची ती आता कमी कमी होत चाललेली आहे लोकांचे विचार खूप बदलत चाललेले आहेत म्हणून मी म्हणलं की त्याला विचार नाही कदाचित स्वैराचार असं मी म्हणेन तर हे कुठेतरी धोक्याची घंटी वाटते आहे आणि मग असं वाटतं की कुटुंबात जे निर्णय तो कुटुंब प्रमुख घ्यायचा बाकीचे घरातील मंडळी त्याच्या विचारांशी सहमत असायची तर मला वाटतं की ठीक आहे निर्णय जरी घेतला तरी प्रत्येकाला मतं मांडण्याचं जरी स्वातंत्र्य असलं तरीसुद्धा ती तो ते कुटुंब खूप काही प्रगती करू शकतं आणि ती पितृसत्ता किंवा मातृसत्ता असली पाहिजे असं काही नाही आहे की प्रत्येकाचं मताला मान दिला पाहिजे मग ती मुलगी असो मुलगा असो वृद्ध असो घरातील तर प्रत्येकाचं मत जाणून त्याला रिस्पेक्ट मान दिला पाहिजे असं मला वाटतं